मी ऑटो रिक्षा केली होती तर सकाळी सात वाजता मी ऑटो रिक्षा सांगितली होती तर ऑटो रिक्षावाला आटो रिक्षावाला डायवर जो उशीरा आला जो तब्बल दोन तास लेट आला म्हणजे सातची सातची ऑटो रिक्षा सांगितली ती ऑटो रिक्षा नऊ वाजता आली दोन ते तीन तास लेट झाला आणि त्यामुळे मला बराच तिथे वेळ उभं राहावं लागलं त्याने त्याला मी सांगितलेले पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे मला खूप वेळ उभं राहावं लागलं आणि तसंच त्यामुळे चुकीचाच तो दुसऱ्या लोकेशनवरती गेला म्हणजे मी त्याला सांगितलेलं की हा या चौकात थांब मी ह्या म्हणजे शिवाजी चौकात थांब तर तो डा म्हणजे त्याने मला कॉलही केला नाही की को लोकेशन तुमचं काय होतं किंवा काय तर डायव्हरही दोन तास तब्बल उशीरा आला तर